मी एक ठिकाणी काम करत होते तिथे एक असा व्यक्ती होता जो खूप एरीटेट करायचा म्हणजे मला असं तिथं राहणं म्हणजे तिथं काम करणं खूप कठीन झालं होतं तर मी काम तर करत होते पण तो व्यक्ती माझ्यासमोर आला की मला खूप राग यायचा तो व्यक्ती बोलायचा गोड माझ्यासोबत पण मला त्याचं वागणं पटत नव्हतं तर मला त्या व्यक्तीचं वागणं पटत नव्हतं मी खूप प्रयत्न करायचे की त्याच्याशी न बोलणार पण काम पडायचंच बोलण्याचं तर काम मी बोलत तर होते माझ्या मनात त्या विषयी त्या व्यक्तीविषयी थोडंसं नाराजगी होती किंवा राग होतं जे काही पण काम होतं तर मला करावंच लागायचं आणि आपली गरज होती कामाची तर करावं लागत होतं तर मी त्या व्यक्तीचकडे दुर्लक्ष म्हणजे ती गोष्ट अशीच इग्नोर केलं की जाऊ द्या बुवा की आपल्याला इथं काम करावं लागत आहे आपण त्या गोष्टीकडं जास्त फोकस नको करायला त्या व्यक्ती आपण जसं सं ती गोष्ट विसरायचा प्रयत्न करत असतो तो व्यक्ती पुन्हा पुन्हा ती गोष्ट करायचा मग असं झालं होतं की बुवा तिथं काम करणं बंद करून टाकावं पण असं होतं की आपण इथं काम करणार आपल्याला थोडं काही शिकायला पण मिळणार आपली थोडी मदत पण होणार असं प्रत्येकाला वाटते तर मी तिथं काम करत होते पण तो व्यक्ती असा होता की जसं नाही आपण म्हणजे इग्नोर खूप इग्नोर केली तर गोष्ट की नको जाऊ दे नको जाऊ दे आपण ती गी गोष्ट खूप इग्नोर केली त्या व्यक्तीला इग्नोर केलं पण असं होतं की काही ना काही काम त्या व्यक्तीसोबत पडायचं एका ठिकाणावर असल्यावर एकाच ठिकाणी जॉब करणाऱ्याला ते गरज पडतेच कोणतेही काम असो आपल्याला काम करायचंय ते ती त्या व्यक्तीसोबत आपल्याला दोन शब्द बोलावंच लागतात तर हे असं चालू होतं तर खूप इग्नोर केलं त्या व्यक्तीकडे लक्ष न द्यायचा प्रयत्न केला त्या गोष्टी न आठवायचा प्रयत्न केला पण असं होतं त्या गोष्टी आठवत गेल्या त्या व्यक्तीला इग्नोर केलं पण तो व्यक्ती समोर समोर येत असल्यामुळे आपण म्हणजे आपला कामाकडं फोकस लागत नव्हता तर असं असताना सुद्धा मी तिथं काम केलं पण आप त्या काळात त्या गोष्टीचं एक निरा निराकरण करायचंच होतं तर मी असं केलं की एकदाची ती गोष्ट काढून टाकली डोक्यातून की जाऊ दे आपण काय आता तीच गोष्ट धरून राह्यलं तर आपलं कोणतंच काम होणार नाही आणि आपल्याला तर काम करायचं आहे पैसे तर कमवायचेय तर मग ती गोष्ट सोडून दिली की जाऊ द्या होतंच असतात गोष्टी झालं की त्या व्यक्तीला आपला काही राग असेल किंवा आपल्याला त्या व्यक्तीविषयी काय राग असेल तर अशा काही गोष्टी होत्या तर त्या गोष्टीचे निरा निराकरण असं केले की मी ती गोष्ट सोडून दिली त्या वेक् तो व्यक्ती जसा वागत गेला त्या व्यक्तीला तसं वागू दिलं ना कधी बोलले राग तर होता मनात त्या व्यक्तीच्या काही गोष्टी अशा होत्या ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही त्या गोष्टी पटत नव्हत्या पण तरीही त्या व्यक्तीस म्हणजे त्या व्यक्तीसोबत काम करणं आणि त्या व्यक्तीला सहन करणं ही एक असं हे झालेलं होतं की आपल्याला ती गोष्ट करायचीच आहे तर केलं निराकरण त्या गोष्टीचं की आपण सहन करायचं आणि आपल्याला गरज आहे आपण त्या गोष् त्या व्यक्तीला म्हणजे त्या व्यक्तीने काही केलं तर आपण लक्ष द्यायचं नाही तो जे करेन त्याला करू द्यायचं आणि त्या व्यक्तीला इग्नोर करायचं जास्त त्या व्यक्तीच्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नाही